आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं हे आदिवासी गीत आहे हे महाराष्ट्रामधलं लोकगीत खूप प्रसिद्ध आहे तसंच वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा हे कोळी गीत आहे हे सुद्धा या आमच्या महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे